भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र ह्या राज्यातील जे व्यावसायिक वातावरण आहे ते खूप चांगलं आहे व्यवसायासाठी खूप चांगल्या चांगल्या संधी आहेत मुंबई पुणे नागपूर ह्या ज्या आहेत ह्या ठिकाणी खूप चांगले व्यवसाय आहेत जे उभारू शकतात आणि उभारलेले आहेत नागपूरमध्ये जे आहे मिहान आलेला आहे तिथे मोठ्या मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत त्यानंतर मुंबई जे आहे ते फिल्मनगरी म्हणून आहे तिथे तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या आहेत आणि फिल्मसिटी आहे आणि खूप काही व्यवसाय तिथे रोज रोजचे चालतात त्यानंतर जे आहे पुणे पुण्यामध्ये तर आय टीचे खूप काही चांगले चांगले नवीन नवीन कॉलेजेस आहेत तिथे व्यवसायासाठी खूप अतिशय उत्तम वातावरण आहे तर अशा प्रकारे लोक जे आहेत या शहरांमध्ये जाऊनसुद्धा चांगल्या प्रकारे आपलं शिक्षण घेऊन व्यवसाय करू शकतात किंवा करत आहेत लोक आणि जर लोकांना जर आपल्याच इथे राहून जर करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काही योजना बनवलेल्या आहेत आणिक काही कंपन्या आहेत की जिथे हे लोक व्यवसाय किवरू शकतात तर तर व्यवसायामध्ये सुद्धा स्पर्धा वाढलेली आहे त्याच्यानंतर व्यवसायासाठी त्यांना जिद्द हवी असते त्याच्याबद्दल त्यांना आकर्षण पाहिजे असते तर आपल्या राज्यातील व्यवसाय यामध्ये याची भर होईल जेणेकरून लोकांना हे व्यवसाय करायला आवडेल